मी एक छायाचित्रकार आहे मला छायाचित्रकार म्हणून भरपूर जणं ओळखतात कारण की मला छायाचित्रकार करायला भरपूर आवडतं आता छायाचित्रकारला इंग्लिशमध्ये बोलतात फोटोग्राफी आता फोटोग्राफी आता भरपूर प्रकारचे आले आहेत जसं की स्ट्रीट फोटोग्राफी ट्रॅडिशनल फोटोग्राफी ट्रॅ कँडिड फोटोग्राफी परत अजून भरपूर टाईपचे फोटोग्राफी आहेत वाईल्ड लाईफ फोटोग्राफी झाली आणि फोटोग्राफीचं आपण धरलं तर फोटो फोटोग्राफीचं जर आपण धरलं तर त्यामध्ये विडिओसुद्धा येते विडिओसुद्धा येते आणि विडिओसुद्धा व्हिडिओमध्ये आता फोटोग्राफर विडीओग्राफर असं आपल्यावरती असतं आपण काही चूज करतो आणि ते आणि जर आपण फोटोग्राफी घेतली त्यामध्ये प्रकार आहेत जर विडिओग्राफी घेतली त्यामध्येहीसुद्धा प्रकार आहेत जसं की सिनेमॅटिक सिनेमॅटिक विडिओग्राफर परत ट्रॅडिशनल विडिओग्राफर भरपूर असे प्रकार आहेत आणि आपण जर फोटोग्राफीचं बोलायला गेलो तर सर्वात चांगला फोटो मी पै काढला होता एका लग्नामध्ये कारंकी लग्नामध्ये आम्हाला बोलवलं होतं ॲज अ फोटोग्राफर फोटोग्राफर म्हणून आम्हाला बोलवलं होतं तर आम्ही तिथे गेलो होतो आणि मी होतो तिथे कॅन्डीड फोटोग्राफर कॅन्डीड फोटोग्राफर म्हणून जो मी दोन तीन फोट चांगले काढले होते ते दाखवले त्यांना ते बोललेच खूप छान फोटो आला आहे ते बोलले की हे असेच फोटोमुळे आम्ही तुम्हाला बोलवतो आणि तेनी मला भरपूर ॲप्रिशिएट केलं होतं त्यामुळे मला ब फोटोग्राफी म्हणून खूप आवडते